काही वर्षापुर्वी जुने मोबाईल्स आणि सध्याच्या स्मॉटपॉईंट मोबाईलमध्ये खूप फरक आहे आधीचे फोन फक्त आपण फोन लावण्यासाठी यूज करत होतो पण आता स्वतःचे सध्याचे स्मार्टफोन जे आहेत ते आम्ही आपण विविध सोशल मीडिया आपला एंटरटेन्मेंटसाठी यूज करत आहे पहिलेचे फोन फक्त आपण फोन लावण्यासाठी यूज करत होतो आणि आता पहिलेच्या तुलनेमध्ये आता खूप रिचार्ज महागले आहे जसे की मा माझ्याकडे जिओचं सिम आहे ते आता साडेतीनशे रुपयाचं रिचार्ज दर महिन्याला आहे आणि त्याच्यासाठी साडेतीनशे रुपयामध्ये अनलिमिटेड कॉलिंग प्लस दोन जी बी डेटा डेली पण आधी अशी काहीच नव्हते इंटरनेट नव्हतं काहीही नव्हतं फक्त फोन लावायचं होतं आणि काही फायदा नव्हता आधीच्या फोनमध्ये जास्त सुविधा नव्हत्या पण आत्ता ते स्मार्टफोन च्या तु आधीच्या मोबाईलच्या तुलनेत स्मार्टफोन यामध्ये खूप फरक आहे आणि पैशामध्येपण खूप फरक आहे दोघांच्या कम्पॅरिजनमध्ये आणि माझं सिम जिओ आहे त्याचा रिचार्ज साडेतीनशे रुपये